मघाशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्या भारतात अनेकता में एकता धर्म हिंदूच आहे परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा जैन सिख असे बरेच पंथ आहेत वेगवेगळे आणि ते आपापल्या परीने समाज सेवा हे करत असतात जैन लोकंसुद्धा यावर खूप कार्य करतात पाणपोया किंवा अन्नछत्र ही त्यांची विविध ठिकाणी आपल्याला दिसून येतील तसेच शिख समुदायसुद्धा जसं त्यांच्या आपण बघतो अमृतसरला किंवा काय की मोफत अन्नदान हे बऱ्याच ठिकाणी त्यांचं चालवलं जातं आणि हे मुख्यत्वे करून ते असं मानतात की त्यांच्या कमाईच्या दोन टक्के हे अन्नदानासाठी द्यावं गरिबांना हा त्यांचा उद्देश असतो आपल्या इतर धर्मांमध्ये सुद्धा म्हणजे हिंदू धर्मामध्ये जे काही ब्राह्मण असतील किंवा क्षत्रीय ते ते त्यांच्या समाजाच्या गरीब लोकांना होतकरू विद्यार्थ्यांना मदत करत असतात वृद्धाश्रम चालवले जातात त्यांच्यासाठी ते दानधर्म करतात त्यामुळे आपण हे असे धर्मादाय किंवा समाजसेवी जी आपली वृत्ती आहे ह्या हिंदू धर्मात खूप आहे आपापल्या परीने सगळे लोक करत असतात काही जशे सार्वजनिक गणेशोत्सव आता आहेत तर त्या गणेशोत्सवांमध्ये महिलांसाठी वैद्यकीय शिबिरं किंवा वृद्धांसाठी वेगवेगळे चाचण्या चे कॅम्प लावले जातात आता राजकीय लोक पण हे करतात आणि धार्मिक ज्या सद्भावनेने लोक करणारे असतात तेही करत असतात तर त्यामुळे ही एक चालू प्रथा आहे हळूहळू ही वाढत असते कोणी मनोभावे करत असतात तर काही ठिकाणी याचा आपल्याला काही राजकीय लाभ होईल का हा एक छोटासा स्वार्थसुद्धा मनामध्ये असू शकतो